एक कलाकार म्हणून मला ए ड्रॉईंग खूप आवडत होतं चित्र काढायला मी बेडकाचं दहावीत असताना बेडकाचं चित्र काढलं होतं तर माझी शाळेत माझा नंबर आला होता आणि माझ्या सर्व मॅडमनी ते आपापल्या एरियामध्ये सांगितलं सर्व शाळेचे विद्यार्थी दहाबारावी सायन्सची मुलंमुली मला चित्र काढून मागत होते बेडूक विहून मी म्हणजे त्याच्या पूर्ण अवयवाची रचना केली होती प्रत्येक अवयव असा स्पष्ट दिसत होता तर सगळ्यांना आवडलं होता आणि ते मला मागत होते त्यायात अडचणी अशा येत होत्या की माझ्या भावाला काही पटत नव्हतं माझा भाऊ मला खूप म्हणायचा तू काय लावलं हे